हा मी माधुरी लाटके तुम्ही शांती शास्त्री बोलत आहे का हा तुम्ही दत्ता मेघे कॉ कॉलेजचा फॉर्म फिल अप केला होताय ना

हा हा वर्धेमधलंच मी रिफॉर्म रिकॉलिंगसाठी फोन केला आहे हा तर ज्या सीट होत्या त्या अव्हेलेबल आहे तुमच्यासाठी तर तुम्ही विझिट देऊ शकता का आमच्या कॉलेजला तुम्ही नी कोणते कोणते कोर्सेस फील अप केले होते आय टी सेक्टरकरता ओके ठीक आहे ओके ठीक आहे तुम्ही आमच्या कॉलेजला विझिट द्या त्यानंतर तुमचा एक इंटरव्ह्यू होणार आम्ही इंटरव्ह्यू कंडक्ट करू त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट ज जर झाले तुम्ही तर आम्ही तुम्हाला कॉल करू

हो एक इंटरव्ह्यू पण होते त्यानंतर तुम्ही सिलेक्ट होणार जसे एनट्रन्स एक्झाम राहते ना त्याच्यानंतर इंटरव्ह्यू कंडक्ट करतात हा तशासारखंच आहे आणि सीट लिमिटेड आहे हा क काय सीट लिमिटेड आहे तर तुम्ही लवकरात लवकर येऊन आमच्या कॉलेजला विझिट दया

तीस तारीखपर्यंत लास्ट डेट आहे या मंथच्या तर तुम्ही हा तुमच्या जे कोर्स टाकले आहे तुम्ही नी त्या कोर्सच्या रिलेटेड तुम्हाला क्वश्चन येतील हा आणि

नाही फीस फीस नंतर तुम्हाला सांगण्यात येणार कारण की जर इंटरव्ह्यू तुम्ही देस दिला तर तुम्हाला आमच्याकडे स्कॉलरशिप पण मिळेल

हो हो आमच्या आमच्या कॉलेजला होस्टेल पण अव्हेलेबल आहे पण त्यासाठी तुम्हाला आधी फॉल्म फील अप करावं लागेल आणि त्याची पण प्रोसिजर असतात तर ते आम्ही तुम्ही नं तुम्हाला नंतर सांगू जेव्हा तुमची ऍडमिशन कन्फर्म होईल त्यानंतर आम्ही तुम्हाला सगळं सांगू नाही होस्टेलमध्ये सगळं अव्हेलेबल मिळणार तुम्हाला हा कॅन्टीन वगैरे सगळं प्रोव्हाईड करू आम्ही तुम्हाला फक्त आधी तुम्हाला म्हणजे जे इंटरव्ह्यू आहे तो जर तुम्ही क्लीयर केला तर आम्ही तुम्हाला बेस्ट स्टुडंटसाठी आम्ही जे कॉ स्कॉलरशिप प्रोव्हाईड करतो ते तुम्हाला मिळून जाणार मग तुमचा अर्धं जास्त खर्च तर स्कॉलरशिपमध्येच निघून जाईल डॉक्युमेंटस वगैरे तुम्ही झेरॉक्स वगैरे आणू शकता जे तुमचं एजुकेशन झालं आहे त्याची झेरॉक्स वगैरे सममिट करू शकता ओरिजिनल नको आम्हाला फक्त झेरॉक्सच पाहिजे

हा ठीक आहे थँक्यू ठीक आहे